खेळांच्या माहितीसाठी मी आधी सगळ्यात टी व्हीवरील खेळ पाहतो तसेच इंटरनेट वापरतो खेळ खेळणाऱ्या लोकांना भेटा भेटतो स्पर्धा किंवा शिबिरे पाहतो पुस्तके वाचतो शिक्षक किंवा प्रशिक्षकाला विचारतो नंतर मला आवडणारे खेळ आहेत क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन टेनीस चेस कार हॉकी बाईक रेसिंग कार रेसिंग